इंग्रजी साहित्यातला प्रसिद्ध लेखक विलियम शेक्सपियर याची बरीच अशी नाटकं आज जनमाणसापर्यंत पोहोचलेली आहेत किंग लेअर हॅमलेट मॅगबेथ ऑथेलो जुलिएस सीजन द मर्चं्ट ऑफ एनिस ॅज यू लाइक इट पण त्यामधलं सर्व मराठी रसिकांना आणि वाचकांना प्रसिद्ध असलेला आणि जवळचं असणारं नाटक म्हणजे नटसम्राट की जे किंग्लेरचा अनुवाद वि वा शिरवाडकरांनी तो म म मराठीमध्ये केला त्या नाटकात असं उल्लेख आहे की मुलगा आणि वडील यांच्यातलं संबंध प्रस्थापित करताना वडील मुलाला म्हणतात हो हो हो तुम्ही मला विसरलात तरी चालेल पण खबरदार देवाला विसरलास तर याद राख कारण तरुण असतात कुत्रंही तरुण असतात डुकरंही तरुण असतात कीटकही तेही संभोग करतात किटकींशी पैदा करतात कीटकांना कीटकनसारखे झगडण्यासाठी पण भगवंताचं जे आपण देणं लागतो त्या भगवंंताच्या भीतीपोटी तरी माणसाने किमान नैतिकपणे जगावं हा जो त्या आशयाचा आणि त्या अभिप्रायाचा जो संभाषण आहे ते मला थोडं जवळचं वाटतं अर्थात ते माझं पाठांतर नाही पण मला बऱ्याच दिवसानंतर ते सुचलं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला तर अशी बरीचशी दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला असे प्रसंग येतात आता ययातीसारखं नाटक आहे नटसम्राट आहे हॅम्लेटचं नाटक आहे जस टू बी ऑर नॉट टू बी जगावं की मरावं हा प्रश्न प्रत्येक मा व्यक्ति मनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पडतच असतो तर यावर फारसां काही मला बोलण्यासारखं वाटत नाही धन्यवाद